माझ्या मते माझ्याकडे सोनी हा कॅमेरा आहे सोनी कॅमेरा असा आहे की आपण कसे पण फोटोशूट कराय त्याच्यामध्ये फोटो आपला छानंच येते आणि स सोनी सोनी सोनीच्या कॅमेरामध्ये नव्वद ते शंभर मेगापिक्सलचा कॅमेरा असतो जो आपण दूरचा फोटो जरी काढला तरी पण आपण झुमिंग करून त्याला व्यवस्थितरित्या काढू शकतो सोनीच्या कॅमेरामध्ये आपण जसे म्हणेल तसे फोटोशूट करू शकतो सोनी कॅमेरा हा सर्वात चांगला कॅमेरा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो आणि झुमिंग करू शकतो लांबचे पण फोटो झुमिंग करून काढू शकतो सोनीच्या कॅमेरामध्ये अनेक असे अशा वस्तू आहेत ज्या फोटो आपण शूट करू शकतो सोनी कॅमेरा सर्वात चांगला कॅमेरा आहे